सध्या माझ्यासमोर दोन टी व्ही असून मला ते त्यापैकी एक खरेदी करायचा आहे एक ओनिडा आहे आणि दुसरा कोणता आहे तो सोनीचा आहे एकाचा क स्क्रीन ही लहान आहे तर दुसऱ्याची स्क्रीन मोठी आहे एकाची किंमत क कमी आहे तर दुसऱ्याची किंमत जास्त आहे ओनिडा स्वस्त आहे आणि त्याची चित्रही स्पष्ट आहे आणि पडदाही मोठा आहे म्हणून मी तो घेण्याचा विचार केलेला आहे झालं का ठीक